मनोरंजनासाठी सकाळी उठून तर मी आधी संगीत ऐकते संगीत ऐकता ऐकता मी मा योगा करते आणि चित्रपट मोबाईलमध्ये न नंतर मी चि मोबाईलमध्ये मं आपल्या मालिका बघते जी आवडती असते मला ती आणि म्हणजे त्याच्यामुळे कसं मला थोडंसं बरं वाटतं की म्हणजे मैत्रिणीशी गप्पा मारते आ माझं थोडंसं त्यांचं ताण कमी होतो मोबाईलमध्ये गेम खेळते फॅमिलीशी सोबत गप्पा मारते आणि मालिका मला जी आवडली ती मी परत परत बघते आता सध्या लगेच आता काही दिवसापुर मी छावा पिच्चर बघितला त्याच्यामधल्या जे दाखवल्या गेले आहेत त्याच्यात सगळं काही त्याच्यामधून मला मला अगदी वेगळीच स्फूर्ती आली माझ्या शरीरात की मला असं वाटलं की म्हणजे खरंच बा म्हणजे किती यातना त्या लोकांनी सहन केल्या आहेत असे आजच्या काळात तरी नाहीच कोणी असं मी आपल्या मा सगळ्याशी गप्पा मारून माझ्या घरी माझ्या फॅमिलीशी गप्पा मारून त्या आपल्या दिवसभराचे सगळे कार्यक्रम सांगतात मला त्यांच्यामुळे माझा मनोरंजन होत असते असा मी माझा मनोरंजनाचा टाईम आपला वेळ घालवते